लहानपणाची एक आठवण आहे मला जिथं आम्ही जात होतो तो म्हणजे माझ्या आजीचा गाव तर माझ्या आजीच्या गावामध्ये जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा तिथं माह्या आजीचा भाऊ रहायचे तर त्यांच्या घरी आम्ही रहात होतो तर तिथं आम्ही कसे ते काका राहतात अजून काकाची पोरं तर आम्ही काय करत होतो सकाळी सकाळीच उठायचं आणि शेतामध्ये जायचं शेतामध्ये जात होतो तर तिथं आमचे शेतामध्ये बोराचे झाडं संत्र्याचे झाडं आंब्याचे झाडं वाढत होते तर तेच गोटे मारून बढिया तिथं मग बोरं तोडायचे संत्रं तोडायचे तिथंच बसून खायचं तर तेवढंच नाही तर आमच्या शेताला लागून तिथं एक नदी बी होती तिथं नदीमध्ये मस्त पोहायचं मस्त तिथं खेळायचं अन तिथून तिथंच लागून आमचं एक मैदान होतं आता तिथं मैदानावर आम्ही क्रिकेट वगैरे कबड्डी खेळत होतो तर ते लहानपणीची आठवण मला आत्ता बी बहोत आठवते